हॅलो हं हं मी फुलवाला बोलतोय बोला मॅडम हां हां हां हां हाव हाव आमच्या दुकानात भरपूर प्रकारचे फुलं आहेत जशा आता तुम्ही म्हणता आहेत की गणेश उत्सवासाठी पाहिजे तर तुम्हाला फक्त हार आणि पूजेसाठीच पाहिजे की सजावटीसाठी साठी पण पाहिजे बघा आता हां हां तर जसे तुम्ही पूजेसाठी वापरतो म्हटलं तर तुम्ही झेंडूचे गुलाबाचे कमळाचे आणि एक फूल आहे गुले अशरफी म्हणून हा वापरू शकता त्याच्यामध्ये आणि जर सजावटीमध्ये म्हणता आहे तुम्ही तर आपल्याकडे रातराणीचे मोगऱ्याचे बहावा अबोली अंबाडी आणि सुगंधी उटणे आणि लवेंडर ह्या प्रकारचे फुलं आहेत याच्याने कसं तुम्ही जिथे सजावट कराल तुमच्या पेंडॉलमधे असो की तुमच्या घरामधे ते कसं सुगंध दरवळत राहते तर तुम्हाला किती प्रमाणात घ्यायचे आहेत फुलं मॅडम हो हो किलोप्रमाणे देतो आम्ही बरं तर मी इथं ऑर्डर लिहीत लिहितो तुम्हाला झंडूचे फुलं पूजेचे फुलं किती किलो किती किलो पाहिजे पाचक किलो तर ठीक आहे मी जे पूजेसाठी फुलं जे आहेत ते लिहून घेतो पण इथे रेट वेगवेगळे आहेत मॅडम जसे आता तुम्ही गुलाबाचे घ्याल तर ते झंडूच्या फुलाच्या हिशोबाने थोडे महाग आहे हे तुम्हाला तीस रुपये किलोच्या हिशोबाने मिळेल आणि झंडूचे जे फुलं आहेत ते तुम्हाला वीस रुपये हिशोबाने मिळेल हो हो जसे आता तुम्ही पाच किलो म्हटले आहे तर तुम्हाला याच्यावर डिस्काउंट देऊ आम्ही आता जसे तुम्ही पाच किलो म्हटले तर तीस रुपे किलोच्या हिशोबाने तुमचा जेवढा बनतो त्याच्यामध्ये तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट देऊन देऊ आम्ही आणि ठीक आहे आणि सजावटीचे फुलं किती करायचेय मॅडम

ठीक आहे ठीक आहे तर मी एक मिक्स फुलाचं करून देतो तुम्हाला तर तुम्ही जसे वीस किलो म्हणत आहेत तर वीस किलोचे तुमचे इथे आठशे रुपे होतील तर ठीक आहे मी ते पॅक करून ठेवतो तुमच्या मुक्स मिक्स फुलांचा तर तुम्ही येणार आहे दुकानावर घ्यायला की डिलीवर करावं लागेल तुमच्या एरियामध्ये ठीक आहे मॅडम तर तुम्ही ॲड्रेस पाठवून द्या मला व्हॉट्सॲपवर मी तुम्हाला डिलिवर करून देतो त्या ॲड्रेसवर ठीक आहे हो हो तुम्ही पैसे त्यांच्याचकडे द्या ठीक आहे थँक्यू मॅम